आ तुमचं नर्सरीचं आहे का

आम्हाला एक माझं एक थोडंसं फोर्च आहे फोर्चमध्ये मला गा गार्डन करायचं आहे मला हा तर त्याच्यामध्ये काय फ मला गुलाबाची फुलं काही फ याची जास्वंदाची म्हणजे जे बाल्कनीमधून जे येऊ शकतं अशा काही प फुलांची झाडांची मला माहिती पाहिजे होती आणि त्यांना खतं वगैरे तुमच्याकडेच मिळतात म्हणालात ना बा ब बरं साधारण साधारणपणे माझी बाल्कनी दहा बाय दहाची आहे तर त्या दहा बाय दहाच्या बाल्कनीमध्ये तुम्हाला तुम्ही मला सजेस्ट करा की म्हणजे ती बाल्कनी कशा प्रकारे एक चांगल्या याच्यामध्ये कन्व्हर्ट होईल एखादा छोटे मोठी एक गार्डनिंग टाईप होऊन जाईल त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या प्र अच्छा आणि त्याला अच्छा बरं मला वेल स्वरूपात काही हे पाहिजे होतं मोगऱ्याचंपण किंवा काकडा म्हणा मोगरा म्हणा या झाडांचं पण मला आहे ना आपल्याकडे पण मीपण मी ते दहा बाय दहाच्या याच्यामध्ये दोन्ही त्याला वेल स्वरूपात देऊ शकेल ना म्हणजे त आहेत का त्याच्या तसे काय इंस्ट्रुमेंट आहेत का अच्छा अच्छा आणि सा ग तुम्ही हे जे खतं वगैरे तुम्ही स्वतः येऊन त्यांना खतं पाणी करणार का आम्हाला करावं लागेल अच्छा अच्छा बरं बरं धन्यवाद खर्चपण साधारणपणे खर्च किती येईल या दहा बाय दहाच्या नर्सरीसाठी म्हणजे सॉरी गार्डनसाठी ठीक आहे ठीक आहे वि विजिट करतो मी धन्यवाद